दुचाकीवरून आम्हीही फिरतीसाठी प्रेरित झालात म्हणजे प्रेरित खूपच झालं म्हणा प्रेरित आता काय सांगू कसं सांगू काय सांगू कसं सांगू प्रेरित म्हणजे प्रेरित तर झालं पण एवढ्या वर्षाचा वेड वेड बायकिंगचा अजून वेड आहेच म्हणा खूप वेड आहे वेड म्हटलं तर बाईकिंग आता जरी कुठं जायचं असलं की बाईकवरच जातो दुचाकीपेक्षा फोरचाकीपेक्षा दुचाकीवर असं नैसर्गिक वातावरण बघायला भेटते आणि खूप मस्त फील येते फील थंड हव्यांचं पहाडांनं मस्त गाडीची गति वाढवणं स्पीड वाढवणं त्या स्पीडमध्ये हवेला टच करणं जी ती जी मजा असते की ना ती मजा अलगच असते आपण हव्याच्या स्पीडनं गाडी जोरात आपली आणि आपण मागं कोणीतरी एक्सेटरातूनची कोणीतरी बसून असल्यावर आपली आरे भाई एक प्रकारची जन्नतमध्येच जात असल्याने वाटते आपल्याला आणि वेड तर बाईकिंगमध्ये वेड म्हटलं तर वेड लावणारी एकच बाईक आहे एम टी फिफ्टीन झिरो पॉईंट वन सेकंडनं तिनं स्पीड पकडते डायरेक्ट ऐंशी नव्वदच्यावरतीनं स्पीड पकडते बोले हवेलाच तिनं हवेसोबतच गोष्ट करते हवेला टच करते तिनं एवढं जोरात स्पीड पकडते आणि ती एक स्पोर्ट्स बाईक आहे तिची किंमतपण खूप काय जास्त नाही आहे एक दीड लाखापर्यंत असेल तिनं पण त्या गाडी सगळ्या जवळपास म्हटलं तर मुलांना खूप जास्त म्हटलं तर मुलांना तीच गाडी आवडते कॉलेज स्कूल कॉलेजवाल्या लेकरांना ती गाडीच तशी आहे एक नंबर फॅन्टॅस्टिक